म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर वेट एन जॉय हे जे पर्यटन स्थळ आहे ते खूप लोकप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे इथे म्हणजे खूप बाहेरून बाहेरून राज्यातील लय लोकं इथे येत राहतात आणि ही वॉटर पार्क लोणावळा लोणावळ्यामध्ये आहे पुण्यातील लोनावळामध्ये हे वॉटर वेट एन जॉय हे काय आहे तर वॉटर पार्क आहे आणि इथे म्हणजे एवढी मजा येते एवढी मजा येते की खूप जास्त मजा येते तिथे खूप जास्त स्लाईड वगैरे साईट्स खूप जास्त आहेत वापस मोठे मोठे राइटिस आहेत जसे रॉलोकोस्टर आहे मोठ्या मोठ्या पाण्यातल्या राईट्स आहेत आणि खूप मोठं आहे ते वेट एन जॉय आणि तिथे फि फिरता आपण जे फि फिरायला ज खूप एवढा टाइम लागतो त्याला खेळामध्ये पण खूप टाइम लागतो कम से कम पूर्ण दिवस त्याच्यामध्ये निघून जातो आणि तरी पण आपलं मन भरत नाही तिथे एवढं खेळून पण मी मी माझ्या मित्रांसोबत तिथं जाऊन आलेलो आहे आणि खूप मजा येते तिथं गेल्यावर आणि मला मला तर तो माझा एक्सपीरियंस खूप चांगला वा वाटला वेट एन जॉयला जाण्याचा मी आणि मी हे हेच बोलू शकतो मी वेट एन जॉय बद्दल